अरे अरे दादा तू काय करतो आहेस मी खूप गडबडीत आहे सध्या मला एका ग नोकरीची मुलाखत द्यायची आहे आणि चांगली कंपनी आहे प खूप मला भविष्यासाठी माझ्या खूपच महत्त्वाचं आहे हे काम आणि त्यांनी मला माझ्या वाहन चालकाची पालक परवाना ची प्रत मागितलेली आहे आणि मला डिजिटल लॉकरकडून ती मिळवायची आहे तर तु प्ली कृपया माझं काम आहे कारण माझी म नोकरीची मुलाखत अतिशय महत्त्वाची आहे तर तेवढं जवळ शक्यतो होईल तेवढा लवकरात लवकर मला आधार डिजिटल लॉकर ओपन करण्यासाठी मला मम आधार कार्डची आधार कार्ड पाहिजे तर तू तुला मला मदत कर